शाळेमध्ये अभ्यास करायला तर जातोच आपण पण अभ्यासाव्यतिरिक्त पण इतर खूप लाईफ असतं लाईफ म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा असतात छान उपक्रम असतात आता उदाहरण घ्यायचं झालं तर शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असते डान्स स्पर्धा असते गायन स्पर्धा असते स्पोर्ट्स असतात आणि एकपात्री नाटक असतं अजून मंगळागौरीचे कार्यक्रम आपले वेगवेगळे सणांचे उपक्रम केले जातात हां मी लहानपणी डान्समध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेमधे पार्टिसिपंट केलेलं आहे आवडायचं मला म्हणजे अजून स्पोर्ट्स असतात स्पोर्ट्समध्ये पण खोखो लंगडी कबड्डी ह्यात भाग घेतलेला आहे ते दिवस वेगळेच होते म्हणजे शाळेमध्ये अख्ख विश्व सामावलेलं असतं खरोखर शाळेमध्ये फक्त अभ्यास नाही तर अभ्यासाव्यतिरिक्त आपलं पूर्ण जीवन घडवण्याची क्षमता असते त्यामुळे शाळेचे दिवस लाईफमध्ये परत येत नाहीत जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा ते एन्जॉय करणं खूप गरजेचं पण असतं